हा रोपांच्या वाढने वाढीसाठी आम्ही छाटणी करतो अ आणि शेतातल्या म्हणाल तर शेतातल्या पिका पिकांसाठी म्हणाल तर बी पेरतेवेेळी वाढीसाठी खते वगैरे देतो पुन्हा जर क कीड रोग पडू नये म्हणून पुन्हा फवारणी करू श करतोत आणि त्याच्यामुळे रोपांची पण छान वाढ होते आणि रोपांच्या वाढीसाठी न न खते पाणी ह्याची तर गरज असते आणि बगीचातील म्हणाल तर रोपांची छटणी आपण न केली तर चांगली फळधारणा पण होते आणि न व्यवस्थित वा वाढ पण होते आणि त्याच्यामुळे आपल्याला चांग चांगल्या चांगल्या प्रतीचे न बी बी बी उपलब्ध होते आणि रोपांची पण वाढ पूर्ण होते